चौफेअर वाचनामुळे अनेक विषयांबद्दल आपल्याला माहिती होत जाते आणि त्यामुळेच त्यातलं काही हटके वाचलं की अच्छा हे असं आहे हे मी वाचलं आहे मग हेच आपण इतरांना सांगावं का त्यांनाही माहिती होईल अशा एक विचार मनात येतात मग त्यासाठी त्या त्या विषयावर अधिक काय लिहिता येईल असं वाटत राहतं मग त्या दृष्टिने अधिक वाचन होतं असं जरी असलं तरीही स्त्रिया त्यांचा आजपर्यंतचा प्रवास समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी किंवा त्यांचं समाजातलं स्थान आणि अशा असंख्य स्त्रिया ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून काढलेले मार्ग हे सगळं बघताना अक्षरशः थक्क व्हायला होतं आणि त्या त्यांच्या प्रवासातून त्या धडपडीतून इतरांनाही प्रेरणा मिळू शकेल असं प्रकारचं लेखन मला लिहायला विशेष आवडतं आणि या पुढेही आवडेल